माझ्या घराजवळची जर एक पर्यटक स्थळ मी म्हटलं तर ती म्हणजे रुद्रायणी मंदिर आहे त्यातच नेहरू पार्क आहे जर रुद्रायणी मंदिराबद्दल म्हटलं तर ते अकोल्यापासनं म्हणजे जास्तीत जास्त वीस का पंचवीस किलोमीटर आहे मला वाटते तर तिथे लोकं म्हणजे धार्मिक भावनांनी जातात तर त्या मंदिराची अशी स्पेशालिटी आहे की तिथे म्हणजे मंदिर पहाडावर आहे आणि तिथे चढायसाठी आपल्या शंभर शिड्या जे आपण म्हणू शकतो ते आपल्याला चढून जावं लागतात पण जर आपण एकदा त्या मंदिरावर पोहोचलो तर मग आपल्याला आजूबाजूचा पूर्ण असा नजारा दिसतो आणि तो नजारा एकदम म्हणजे पाहण्यासारखा असतो जे नव नवीन जोडे वगैरे असतात ज्यांचं नुकतंच लग्न झालेलं आहे तर ते तिथे जातात ते बाया तिथे जातात फिरायला पण म्हणू शकतो आणि काही त्यांची धार्मिक गोष्ट असतात तर तेसुद्धा मागायसाठी जातात तसंच एक देवीचा जो दिवस असतो म्हणजे नवरात्री आपण हां नवरात्रीच्या वेळेससुद्धा तिथे म्हणजे पूर्ण भव्य मेळा लागतो आणि ते बघायलासुद्धा लोकं इतके तळमळतात की तिथे म्हणजे खूप जास्त गर्दी होते तिथे जायसाठी कारण की खूप सारे शॉप्स वगैरे लागतात लोकं विक्री करतात त्यांच्या वस्तूची आणि तसं जर मी नेहरु पार्कबद्दल म्हटलं तर त्याची ही स्पेशालिटी आहे की तिथे फक्त एकदाच टिकीट काढावं लागते आणि त्यानंतर मग अंदर तुम्हाला सगळे जे झुले वगैरे मोठ्यांपासून छोट्यापर्यंत जे नव नवीन प्रकारचे ॲडव्हेंचरस झुले आपण म्हणू शकतो तर ती ते तिथे उपलब्ध असतात म्हणजे सगळेच लोकं त्यात एन्जॉयसुद्धा करू शकतात आणि तो मनाला मिरवण्यासाठी खूपच छानसं स्थळ आहे जे की अकोल्यातच आहे